हल्ली स्ट्रीट शॉपिंगच्या ऐवजी ऑनलाईन शॉपिंगला जास्त डिमांड आली आहे बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग करतात म्हणून मी पण एक वेळेला ऑनलाईन शॉपिंग केलं आणि माझं जे पहिलं प्रॉडक्ट होतं ते माझी कुर्ती होती एक चांगली एक दोनशे पन्नास रुपयाला होती आणि ती मला चांगली मिळाली म्हणून मी सेकंड प्रॉडक्टला साडी मागवली आणि जेवढी ती साडी चांगली दिसत होती ती तेवढी ती आलीच नाही म्हणजे त्याचा कलर वेगळा आला त्याच्यानंतर त्याचे क्वालिटी कपड्याची क्वालिटी जेवढी सांगितली होती आणि जेवढं रिव्ह्यूमध्ये दाखवलं होतं तेवढं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं आणि त्या प्रोडक्टला आतून त्या साडीला आतून छोटे छोटे छोटे वेगवेगळे डाग होते माझा पहिला एक्स्पिरीयन्स चांगला होता म्हणून मी सेकंड प्रोडक्ट ऑनलाईन मागवण्याचा विचार केला पण सेकंड प्रोडक्ट जी मी साडी मागवली ती माझी साडी अजिबात चांगली आलेली नाही आणि आता मी ऑनलाईन शॉपिंग करणं भरपूर कमी केलं कारण आपण ऑफलाइन शॉपिंग करतो मार्केटमध्ये जाऊन एखादी गोष्ट कर घेतो तेव्हा आपण त्याची साईज त्याची क्वालिटी हे सगळं बघून घेऊ शकतो व्यवस्थित आणि नसेल तर त्याचं एक्स्चेंज पण होऊ शकतं ऑनलाईन शॉपिंगला एक्स्चेंज पण करता येतं पण त्याच्यात आपला वेळ आणि पैसा हा वेस्ट होतो त्याच्यामुळे माझं सेकंड प्रोडक्ट जे होतं जे साडी मी मागवली होती ती खूप खराब आली आणि त्याचा माझा एक्स्पिरीयन्स खूप खराब होता